हां बोला ना आपण कोण हां बोला ना दिपाली वहिनी

हो ठीक आहे ना चालेल काय काय करावं लागेल त्याचं सांगा तुम्ही हां हो वर्गणी काढलीच नाही आहे का म्हणजे तर ठीक आहे ना मग एखाद्या पेंटरचा वगैरे म्हणजे नंबर वगैरे घ्यावा लागेल ना आपल्याला हां

म्हणजे असं लहान प्रोग्रॅम करायचा आहे की चांगला मोठ्ठा प्रोग्रॅम करायचा आहे त्यावर डिपेंड करते तर मग हां म्हणजे आपल्या इकडच्या मंदिरात वगैरे का मग मोठा प्रोग्राम करायचा आहे तर मग पाचशे पाचशे रुपये काढावे लागतील आपल्याला एका एका घरून तरी नाही हं महाप्रस हो पाच पाचशे रुपये काढू या महाप्रसाद पण ठेवावा लागेल आणि पूजा तर राहीलच पूजा तर करावीच लागेल ना महाआरती हां पंडॉल वगैरे पण टाकावं लागेल पूर्ण अरेंजमेंट लोकांचं जेवणाचा आर आता आपण भंडारा करतो म्हटलं तर मग तर भरपूरच लागते एखाद्या म्हणजे कोणा ज्याचं फंड वगैरे पण आपल्याला मागता येते ना कुणाला जसं काही राहिलं तर हं तर जाते

नाही जास्त पैसे तर कलेक्ट करावेच लागतील ते तर आहे कॉन्ट्रीब्युशन तर आपल्याला आपलं द्यावंच लागेल पण काय म्हणतात तर असे कुणी राहतात ना लीडर वगैरे त्यांच्याशी पण बोलावं लागेल ना की हा असा प्रोग्राम करत आहोत आपण तर थोडं म्हणजे काहीतरी हेल्प पाहिजे बा म्हणून तेही लोक करतातच हेल्प थोडीतरी

हं आपण बोलू या सविस्तर हां

ठीक आहे ना हं त्या हिशोबानी काय करायचं कसं करायचं ठीक आहे ना ठीक आहे चालेल तसं करू या वाटल्यास मी सायंकाळी वगैरे येते चालेल फ्री झाले की सायंकाळी येते ठीक आहे ठीक आहे ओके हो ठीक आहे येते मी